हॅलो हॅलो हा इकडे वजिराबादकडे आमचं दुकान आहे हा हा साड्या तुम्हाला कुठल्या प्रकारचे व्हरायटी भरपूर आहे पैठणी आहे साधी साड्या आहे अच्छा ठीक आहे नाही तुम्हाला सर्व प्रकारचे मिळून जातील जर तुम्हाला आहेरी साड्या आमच्याकडे शंभर दीडशे रुपयापासून सुरुवात आहे आणि जे काय सहावार आहे ती ब सातशे रुपयाला मिळते नऊवार या ब बाराशे पंधराशे म्हणजे तुम्ही या ना एकदा आमच्या दुकानात या एकदा पाहून घ्या मग त्याप्रमाणे तुम्हाला बघून तुम्हाला म्हणजे तुम्हाला एक कळून जाईल कशा प्रकारची व्हरायटी भरपूर येत आमच्याकडे नाही तुम्ही क कधी सकाळी आपलं दुकान सकाळी आकरा वाजाता उघडं होतं ते हां रात्री दहा वाजेपर्यंत असतं पण तुम्ही एक दुपारच्या वेळ जरी आला दुपार एक बारा याच्यानंतर एक ते पाच दरम्यान थोडीशी गर्दी कमी असते एक ते चार किंवा एक ते पाच दरम्यान हो आहे ना तुम्ही मी तेच म्हटलं ना तुम्ही या तुम्ही दुकानात या तुम्ही दुकानात आल्याच्यानंतर तुम्ही एकदा माल पाहून घ्या एकदा माल तुम्हाला जेवढा तुमचा मा मालावरती कमी करण्याचा प्रयत्न माझं तर शंभर टक्के राहीलच आणि काही तुम्हाला वेगळं म्हणजे एक वेगळेवेगळे डिझाईनी खास लग्नासाठी ल पॅटर्न आलेले आहेत दुकानात आणि हा हेवीमध्येसुद्धा मागवलेलं आहे तुम्ही या तुम्ही दुकानात आल्याच्यानंतर आपल्याला बोलता हा डिस्काउंटमध्ये मिळेल ना तुम्हाला डिस्काउंट पण त्याच्यावरती भरपूर म्हणजे आहे काही याच्यामध्ये सेल पण आहे काही जुन्या साड्यांचं सेल पण आहे ते तुम्ही या दुकानात एकदा भेट दिल्याच्यानंतर करून जाईल तुम्हाला ठीक आहे हो ठीक ठीक